मी उस्मानाबाद या शहरात नवीन राहण्यासाठी आलो होतो आणि माझा आधार कार्डावरील माझा पत्ता चुकीचा होता आणि मला ऑफिसमध्ये असे सांगण्यात आले की तुमचे आधार कार्ड आपडेट करून तुमचा पत्ता दुरुस्त करून घ्या त्या पत्यामध्ये मला जवळच्या आधार केंद्राशी संलग्नता असलेल्या नोंदणी केंद्रात जायचे होते तिथे मी एका माझ्या मित्राला विचारले की आधार दुरुस्ती नोंदणी केंद्र कुठे आहे आणि त्यांनी मला त्यांचा त्यांनी त्यांच्या मित्राला वगैरे विचारून त्यांचा पत्ता दिला आणि मी बार् नंतर मी माझ्या रुमहून बार्शी नाक्यावर गेलो तिथून मी आटो केला आणि चैतन्य नावाचे आधार सेंटर केंद्र होते मी तिथे पोहोचलो आणि तिथे मी आ माझ्या हाताचे डाव्या हाताचे ठसे आणि उजव्या हाताचे ठसे देऊन डोळ्या डोळ्याला मशिन लावून स्क्यान करून आणि ते मी आधार केंद्रात वा ते तेथे पूर्ण केले आणि नंतर माझे आधार कार्ड आपडेट झाले आणि मी ते ऑफिसला दिले